कामाच्या ठिकाणी संघर्ष आणि जी कठीण परिस्थिती असते ती हाताळण्यासाठी खूप काही संयम ठेवावा लागतो आणि तो मी माझ्या कामाच्या ठिकाणी संयम ठेवतो कारण कुठेही जर संयम जर नसेल तर काहीतरी वेगळंच होऊन जाते त्याच्यामुळे माझ्या जे कठीण परिस्थिती असतात त्यामुळे मी संयम ठेऊन कुठे कोणताही एकदम निर्णय न घेता तो एकदम शांतपणे निर्णय घेऊन परिस्थिती कशी हाताळता येईल याचं पहिले विचार करतो आणि त्यानुसार मग मग मी तसा निर्णय घेतो आणि एकदम शांततेत कोणाला काही होणार नाही कोणी दुखावणार नाही किंवा जे काही असेल त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मी जेवढी कठीण परिस्थिती असेल त्याच्यात खूप संयमाने खूप शांततेने कोणालाही न दुखावता अशाप्रकारे मी माझ्या परिस्थितींना हाताळतो आणि त्यामधून मी सहज मार्ग काढतो